अलीकडच्या काळात सगळ्यांनाच घरात पाळीव प्राणी पाळायला आवडतात जसं की मांजर आणि कुत्रा हे खूप महत्त्वाचे पण गावाकडे जर आपण बघायला गेलो तर गाई म्हशी कोंबडी कुत्रे मांजर असे सगळेच पाळलेले प्राणी असतात त्यामध्ये आमच्याकडे सुद्धा आमचे म्हणजे कुत्रा आहे मांजर आहे आमचे पप्पा शेती करतात त्यामुळे आमच्याकडे गुरंढोरं पण आहेत म्हणजे म्हशी आहेत गाई आहेत आणि त्यांची छोटी छोटी वासरं ती तर मला खूपच आवडतात म्हणजे मी घरी असते ना तेव्हा त्यांच्यासोबत अशी खेळते बोलते वगैरे त्यांना पण नावं ठेवलेली आहेत म्हणजे आ म्हणजे माझ्या आईने नावं ठेवली आहेत त्यांना नंतर त्यामध्ये आपण म्हणजे आणि घरातलं जे मांजर आणि कुत्रा असतो ते पूर्णपणे माझ्याच हाताखाली वाढलेलं असतं म्हणजे कोणीही आणू दे कसंही येऊ दे घरात मांजर आणि कुत्रा पण ते माझ्याच हाताखाली वाढलेलं असतं असं मग त्यांना मी नावं वगैरे ठेवते त्यांना लहानपणापासून अशी अंघोळ वगैरे घालते ते असे म्हणजे जसं आपण प्राण्यांवर प्रेम करतो तसे ते आपल्यावर प्रेम करत असतात त्यामध्ये मी माझ्या मांजराला नाव ठेवलेलं चिकू म्हणजे बोका होता तो त्याचं नाव चिकू होतं आणि माझा एक कुत्रा आहे त्याचं नाव टिपू आहे तो पण खूप म छान आहे म्हणजे कुणी आलं तर जास्त असं म्हणजे एकदा भुंकेल म्हणजे आम्ही कोणीतरी बाहेर यायला पाहिजे म्हणून तो भुंकतो बाकी तो असं माणसांना काही करत नाही पण तरीसुद्धा म्हणजे मी त्याच्याशी खेळत वगैरे असते ना त्यामुळे पप्पांनी त्याला इंजेक्शन देऊन घेतलं आहे म्हणजे त्याचा नखं वगैरे लागली तर मला काही इन्फेक्शन वगैरे व्हायला नको म्हणून त्यामध्ये अशी आमच्याकडे कुत्रं मांजरं म्हशी म्हशी आता मी गोठ्यात जाते म्हणजे पप्पांची मदत वगैरे करायला कोणत्यातरी कामात तेव्हा म्हशींसोबत असते म्हणजे म्हशी पण खूप चांगल्या आहेत आमच्या म्हणजे मी त्यांचाशी पण बोलते त्यांना अंघोळ वगैरे घालताना पण खूप मजा येते खायला पण घालते मी त्यांना म्हणजे आणि त्यांना पण आमच्या पप्पांनी नावं ठेवलेली आहेत त्यांची जी वासरं आहेत त्यांचाशी तर मी खूप मस्ती करत असते खूप खेळत असते त्यांना पण अंघोळ वगैरे घालायला खूप मजा येते सो असे आमच्या घरी काही प्राणी आहेत त्यांच्याबद्दल बोलले मी